काय चाललं आहे मुवी आहे मुवीज ब बघून आले म्हणलं तुम्ही बघितली काय विचारावं रिसेंटली लाँच झालेली शैतान नाही मी कॉलेज कॉलेजच्या फ्रेंडसोबत गेलेले बघावं म्हणलं पण काय एवढी मला म्हणजे माझा रिव्ह्यू असा होता की एवढं काही खास नव्हती ती मुवी आप् चाईल्डहूड मुवीज जसं की भोले आपल्या अमिताभ बच्चनचीच् मुवी भूतनाथ वगैरे भूतनाथ रिटन वगैरे ते खूप मस्त असायच्या हो पण आत्ताचं जे पण आत्ताची जे रिसेंटली मुवीज आहेत ते काय म्हणजे जसं की मी आत्ताच शैतान बघून आले पण एवढं काही खास नाही वाटली हो खूप मस्त पिक मुवी आहे ती खूप मस्त आहे हो तुझा फेवरेट हिरो कुठला आहे खूप न्यूज ऐकायला येत आहेत सध्या सलमान खान आणि हिरॉईन कुठली आहे फेवरेट वाव फस मुवी पण कसला डेब्यू होता मस्त ओम ओम शांती ओम हं दीपिका फेवरेट हिरॉईन मोस्ट ऑफ द फेवरेट टू थाउजंड सिक्स्टीनमध्येच आहे मी अजून तेव्हापासून मग काय खूप मस्त आहे ती मुवी पँट हां आणि अजून पण बॉलिवूड मुवी जसं माय फेवरेट हिरो एस आर केचा मुवीज त्या तर टाॅप मोस्ट मुवीज आहेत म्हणजे टोटली एक पण फ्लॉप मुवी नसेल त्यातली नाही अजून नाही बघितला पण एकच हिरो मस्त आहे ना एका इअरमध्ये तीन तीन हिट मुव्हीज दिल्या आहेत मग काय अजून काय बोलू शक मग मग करायचा का प्लॅन आताच्या नवीन मुवी आताची नवीन मुवी शाहीद कपूर आणि क्रिती सेनन ओ वाव मी तर ट्रेलर पण बघितलेला

अजून अजून पण अजून पण फ्रेंड्स येतील ना आपले चार टिकीट्स बुक करते मी ओके ओके चालतं आहे ठीक आहे मग मी टिकीट्स टिकीट्स बुक करते संध्याकाळचं आपण जाऊयात वीर सावरकर डन ठीक बाय